भारतीय अन्न विशेषतः संमिश्र स्वरूपाचे येते जशी वयो मर्यादा त्याप्रमाणे खाण्याचे प्रकार बनवले जातात त्यात मसालेदार पदार्थ जास्त बनले जातात कारण वेगवेगळ्या विभागानुसार वेगवेगळ्या म प्रदेशानुसार वेगवेगळ्या गोष्टींची मागणी असते त्यामुळं म कधी काळा तिखट कधी काळा मसाला कधी लाल मिरचीचा वापर असा प्रकार जास्त केला जातो आपल्याकडे सदा साधारण भारतामध्ये सगळे मसाले हे आसाम केरळ कर्नाटक ह्या ह्या भागातून जास्त प्रमाणात पिकवले जातात आणि पुरवले जातात मिरची मात्र जास्त करून राजस्थानची प्रसिद्ध आहे त्याचप्रमाण महाराष्ट्रात मात्र त जी मिरची येते ती मात्र कोल्हापूरची लवंगी म मिरची प्रसिद्ध आहे मराठवाड्यात विशेषतः काळा मसाल्याचा वापर किंवा कांदा लसूण मसाल्याचा वापर जास्त केला जातो ह्यामध्ये लोकप्रिय पदार्थ आपल्या इथे मिळणारी मराठवाड्यामध्ये मासवडी आहे आणि दैनंदिन जीवनात तिचा वापर काळा मसाल्यातच केला जातो त्यामुळे काळ्या मसाल्यावरती मराठवाड्यातील लोकांचा जास्त जोर असतो असे म्हणायला काहीच हरकत नाही